आपल्या सांस्कृतिक कार्यक्रम हे दिवाळी दसरा मकर संक्रांत गुढीपाडवा हे आपण मराठी भाषेतच पार पाडतो आणि ते मराठीमध्येच बोलून हे करतो साजरे करतो दिवाळी पण चांगल्या प्रकारे व हे साजरी करतो गुढीपाडवा झाला दसरा झाला हे आपण मराठी परंपरेनेच साजरे करतो